तरुण पिढीला कला आणि संस्कृतीशी जोडण्यासाठी काही मार्ग असे असू शकतात जसे की कार्यशाळा आणि कार्यक्रम पारंपरिक आणि आधुनिक कला शिकवणाऱ्या कार्यशाळा आणि कार्यक्रमांचे आयोजन करणे म्हणजेच अशा कार्यशाळांचे आयोजन करणे असे कार्यक्रम घडवून आणणे ज्यामध्ये आपल्या संस्कृतीची आपल्या संस्कृतीची आपल्या कलेची माहिती मिळते जी जी संस्कृती जी जी कला आता ज्या कलेचा ऱ्हास होत चालला आहे त्या कलेबद्दल माहिती मिळेल असा अशा कार्यशाळा आयोजित केल्या पाहिजे त्यानंतर सांस्कृतिक उत्सव स्थानिक स्तरावर विविध कला नृत्य संगीत यांचे महत्त्व सांगणारे उत्सव साजरे करणे आणि तरुणांना त्यात सहभागी करून घेणे म्हणजेच एखाद्या सोसायटीमध्ये किंवा आपण राहत असणाऱ्या गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक उत्सव साजरे करणे त्यांचे आयोजन करणे व त्यामध्ये आपली ज्या संस्कृती ज्या संस्कृतीचा ऱ्हास होत चाललेला आहे त्या संस्कृतीबद्दल माहिती देणे त्या त्या माहिती सांगण्यासाठी त्यामध्ये तरुणांनाही तरुणांचाही समावेश करून घेणे तरुणांना त्याबद्दल माहिती देणे त्याचबरोबर आपण सोशल मीडियाच्याद्वारेही तरुण पिढीला आणि तरुण पिढीला कला आणि संस्कृतीशी जोडून ठेवू शकतो जसे की आपण आधुनिक संबंधित मार्गाने सांस्कृतिक पद्धती प्रदर्शित करण्यासाठी इंस्टाग्राम यूट्यूब किंवा पॉडकास्टसारख्या प्लॅटफॉर्मचा वापर करू शकतो जसे की आपण इंस्टाग्रामवर यूट्यूबवर वेगवेगळे सांस्कृतिक आपल्या संस्कृतीशी रिलेटेड कलेशी रिलेटेड असे विडिओज बनून टाकू शकतो जेणेकरून ते तरुण पिढीपर्यंत पोहोचतील जे अडटहू अडठहूड आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचतील व त्यांना त्याबद्दलची सर्व माहिती मिळेल त्यांनाही नवीन नवीन गोष्टी समज समजतील नवीन नवीन गोष्टी ऐकण्यास आनंद होईल त्यानंतर शिक्षणामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टींचा सामावेश करू शकतो जसे की शालेय आणि महाविद्यालयात अभ्यासक्रमांमध्ये कला आणि संस्कृतीशी संबंधित विषयांचा सामावेश करणे जसे की आपण शाळे शाळेय शालेय जो अभ्यासक्रम असतो त्यामध्ये आपण आपल्या संस्कृतीशी रिलेटेड संस्कृती आपली संस्कृती दाखवणारे असे काही धडे त्यांना देऊ शकतो आपली कला जोपासण्यासाठी कला कशी जोपासावी व ती आत्मसात कशी करावी त्यासाठी आपण त्यांना धडे देऊ शकतो त्या त्याचप्रमाणे आपण शाळेमध्ये महाविद्यालयांमध्ये वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करू शकतो जसे की आपण सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून ते त्यांच्यापर्यंत ते तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू शकतो तरुण पिढीलाही त्या कामामध्ये त्यांचाही सामावेश करून घेऊन त्यांना प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीची माहिती माहिती करून देऊन त्यांना मदत करू शकतो या सर ह्या गोष्टींमुळे तरुण पिढीला कला आणि संस्कृतीशी ओळख होईल त्याचप्रमाणे परस्पर संंवादी जागा म्हणजेच सामुदायिक केंद्रे किंवा व्हर्चुअल प्लॅटफॉर्म तयार करून जिथे तरुण तिथे तरुण कला आणि संस्कृतीचे विविध प्रकार शिकून शिकवणे जसे की अपण एखादा आपण ऑनलाईन एखादा व्हर्च्युअल प्लॅटफॉर्म ॲप्लिकेशन तयार करू शकतो ज्यावरती आपण आपली संस्कृती कला हे रिलेटेड सर्व माहिती अपलोड करून तरुणांना त्या ते ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी व त्यातून त्यातून शिकण्यासाठी प्रोत्साहित करू शकतो असा असे केंद्रे बनू शकतो सामुदायिक केंद्रे बनू शकतो ज्या ठिकाणी ज्यांना सांस्कृत संस्कृतीविषयी व कलेविषयी माहिती आहे ते सर्वजण त्या विषय त्याविषयी तिथे येऊन माहिती देऊ शकतात अप् ग्रुप चर्चा करू शकतात डिस्कशन करू शकतात एकमेकां एकमेकांना एकमेकांबद्दल सांगू शकतात त्याने आपली जी वेगवेगळी जी वेगवेगळ्या याची संस्कृती आहे ती संस्कृती आणि कला जोपसली जाईल व एक व संस्कृती व कलेची देवाणघेवाणही होईल या गोष्टीमुळे जातीभेदही कमी होऊ शकतो ज्यामुळे तरण पिढी ही कला आणि संस्कृतीशी जोडणी ही अतिशय महत्त्वाची आहे